हो हो हां हां हां हां हां अपर्नाचे बाबा का तुम्ही हां हो स करते चांगलं करते

हां ती करते ब भरतनाट्यम करते आणि वेस्टनचं पण करते पण वेस्टनमध्ये जरा तिला खूप आवड आहे त्यामुळे करते ती व्यवस्थित करते भरत भरतनाट्यमचं कसं अजून जरा तिची थोडी प्रॅक्टिस झाली पाहिजे हां वेगळं म्हणजे काय क्लासमध्ये वेळेत म्हणजे येणं आठ दिवसातून दोन वेळा असतो ना तो तर मग क्लासमध्ये आलंच पाहिजे आणि प्रॅक्टिस जरा जास्त केली पाहिजे घरी तुम्ही थोडंसं लक्ष दिलं पाहिजे तिच्याकडे हां आणि शाळेत मुलं जातात तर तर मग थोडी थकलेले असतात ना तर मग तुम्ही तिला खाण्याचं वगैरे खाण्याकडे तिच्या लक्ष दिलं पाहिजे जरा हो हो मग तिला कसं शाळा करून मग ती येते ना तर मग कसं तिला खाण्याचं वगैरे लक्ष द्या आणि बाकी करते ती व्यवस्थित करते

अजून आता एक महिना झाला आहे अजून लागेल तिला दोन महिने वगैरे लागतील अजून हां होईल आणि त्याच्यामध्ये पुढे पुढे हे असतं ना पुढे पुढे परीक्षा वगैरे त्यांच्या असतात त्यांना त्या मार्क पण त्यांना भेटतात दहावीला असे ते भरतनाट्यमचे वगैरे मग ते पण तुमची त्याच्यामध्ये टक्केवारी पण वाढते तसे तीन टक्के वगैरे वाढतात त्या त्या मुलांचे हां तर मग आत्ता स आतापासूनच व्यवस्थित तिच्याकडून करून घेतलं की पुढे जाऊन तुम्हाला त्याचा फायदा होईल दहावीत आणि बारावीमध्ये त्याचे ते मार्क वाढतात त्यांचे हां तुम्ही जरा हो हो आमचं लक्ष असतं सगळ्यांकडेच आमचं लक्ष असतं पण असं आमचं सगळ्यांकडेच असतं तुमचं एकच मुलं आहे ना तर तुम्ही जरा तुम्ही पण थोडंसं द्या लक्ष हां मग ठीक आहे हो हो लक्ष आहे आमचं त्या त्यांच्याकडे लक्ष आहे ठीक आहे हां ठेवू का मग हां ठीक